हॅलो गुरुप्रसाद पाटील बोलत आहे का तर मला तुमचा एक इंटरव्यू घ्यायचा होता तर तुमची हॉबीच काय सांगू शकाल मला किकेड का

तर मग तुम्हाला मी ना मी तुम्हाला इंटरव्यू क्वेशन विचारू शकतो का तुम्ही जर कमफटेबल असाल तर त्यामध्ये तुम्ही मला क्रिकेटमधील किती प्रकार असतात सांगू शकत आहात तर सर तुम्ही मला क्रिकेटमधील किती प्रकार आहेत सांगू शकत आहात का हा नाईस नाईस बरं तुम्ही मला सांगू शकता की ओ डी आय वर्ल्डकपमध्ये किती ओवर अस असतात आणि टेस्ममध्ये के किती इनिंग्स असतात सांगू शकत आहात किती इनिंग्स असतात एका टेस्ट मॅचमध्ये हा नाईस नाईस आणि टी ट्वेंटीमध्ये किती ओवर असतात तुम्ही सांगू शकत आहात तर तुमाला ते वर्ल्ड कपमध्ये मधलं काय नॉलेज आहे काय दोन हजार चोवीसमध्ये बट सर तुम्ही मला सांगू शकता की मोस्ट टी ट्वेंटी रन्स कोणी घेतले या दोन हजार चोवीस वर्ल्ड कपमधील आणि वर्ल्ड कप विनर कोण ते सांगू शकत आहात दोन हजार चोवीसमध्ये आणि आणि दोन हजार चोवीसच्या वर्ल्डकपमधील मोस्ट विकेस कुठल्या बॉलरनी घेतलेल्या माहिती आणि सर तुम्हाला या टीम इंडियामधले कोणते कोणते प्लेयर माहिती तुम्ही सांगू शकत आहात मला हा आता आता तर तुम्ही मला हे सांगू शकता की आताही लीक कोणती येणार आहे फ्युचरमध्ये बरं हा येस येस बरोबर आहे आणि तुम्ही क्रिकेट खेळला आहात काय कधी किती किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला सर बरं तुम्हाला मग चांगलाच एक्सपिरियन्स आहे सर तर एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे सांगू शकता सॉरी सर दहा ते बारा ठीक आहे ठीक आणि तुम्ही कुठल्या लीग लीग किंवा टूर्नामेंट खेळलेला आहात सर स्कूलकडून बरं तुमच्याकडे कुठले सर्टिफिकेट आणि मेडल्स वगैरे काय असे आहेत का मग ते मला मा वॉट्सअप डिटेल्स पाठवतो तुम्हाला मी त्यावर फोटो तुम्ही सेंड करू शकता सर तुमची डे सर्टिफिकेट आणि मेडल्स आणि सर तुम्हाला टेस्टबद्दल काय माहिती सांगू शकता तुम्ही टेस्टबद्दल काय माहिती सांगू शकत आहात नसेल हा तुम्ही सांगू शकता आता बी जे टी कोणा कोणत्या कंट्रीजमध्ये झाली कोणत्या कंट्रीजमध्ये कोणत्या कंट्रीमध्ये झाली दो दोन विरोधक कोण होती तो आणि बरोबर तर मी तुम्हाला सांगतो तुमचा रिजल्ट काय ते